मराठी भाषा ही खूप सोपी आहे आपल्याला बोलायसाठी आपण आपल्याला समजायसाठी असेही काही लोक आहेत अशीही कोणते ठिकाण आहे जिथे इंग्लिश जसं इंग्लंड झालं म्हणा अमेरिका झालं म्हणा ह्या ठिकाणी लोक इंग्लिश बोलते आणि ते आपल्याला समजत नाही कारण की आपली मातृभाषा हीच मराठी आहे आणि आपण मराठी भाषेमद्धी आपली लिपीसुद्धा मराठीच आहे कारण की आपण मराठीमध्येच लिहितो आणि वाचतोसुद्धा आपल्यासाठी हूबहू चांगली गोष्ट आहे की आपल्यातही मराठी भाषा एवढी सोपी आहे अजूनही काही लोक आहेत ज्यांना मराठी बाहेर जाऊन बाहेर देशांमधून आलेल्या लोकांना हिंदीसुद्धा बोलता येत नाही व इंग्लिशसुद्धा बोलता येत नाही साधीसोपी मराठीसुद्धा बोलता येत नाही म्हणून आज आपल्याला आज दिसून येते की मराठी ही लँग्वेज खूप सोपी आहे आपल्याला बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी